हॅलो हां हॅलो मला जरा मला जरा चौकशी करायची होती माझ्या मुलाचं लग्न आहे तर साधारणपणे डिसेंबरच्या कोणत्या तारखा तुमच्याकडे अवेलेबल आहेत का ओके ओके हां हां ओके हां हां ओके तुमच्याकडे काय काय आम्हाला रजिस्टर पद्धतीने लग्न करायचं आहे आणि एक रिसेप्शन सर्व पाहुण्यांसाठी द्यायचं आहे तर त्यासाठी तुमच्याकडे जेवणाची व्यवस्था कशी असेल

हा हा हां हां हां ओके

ओके

ओके हं हं हां हां ओके आणि मला एक विचारायचं होतं की भरपूर माणसं येणार तर तुम्ही सेफ्टीच्या दृष्टीनी तुमच्याकडे काय काय असू शकणार आहे की

हां तर साधारण स्वच्छता आणि फायर त्याच्यावर वगरे उडवणार म्हटलं तर त्यादृष्टीनी तुम्ही काय सोय करू शकाल का सेफ्टीच्या दृष्टीने

ओके

ओके ओके अच्छा अच्छा ओके

ओके

आणि स्वच्छता

ओके

ओके ठीक आहे

हो हो मी नक्की फोन करून येईन धन्यवाद